हॅलो हा बोल ना हो पाहिली पण ॲक्च्युली मला एवढी मॅच तशी आवडत नाही तुला माहिती आहे ना मी तर आपला एक काल मूव्ही पाहिला होता अक्षय कुमारचा तो कसा कॉमेडी ॲक्टर आहे ना त्याच्यामुळे मग त्याचे मूव्हीज वगैरे आवडतात म्हणजे त्याचे कॉमेडी करण्याचे तरीके वगैरे मी त्याचे कशाप्रकारे तो कॉमेडी करतो वगैरे खूप छान वाटतं ते मला आवडतात त्याची कॉमेडी करायचे तरीके हाऊसफुल हो हो आणि प्लस अजून एक मूव्ही त्याची आहे ती भूताची कोणती मूव्ही आहे भूलभुलैया आणि अजून एक हाऊसफुल थ्रीमध्ये बाल्या तो बाळ्या करून नाचत असतो तो एक ती पण छान मूवी आहे फुल कॉमेडी आहे त्याची हो हां हां मला विराट कोहली फक्त दिसायला आवडतो नाहीतर बाकी तर मी मॅच बघत नाही दिसायला हँडसम आहे जरा ते पण दाढी व दाढीमुळे तो थोडा हँडसम दिसतो नाही दाढी काढली की तो वेगळाच दिसतो कोणतरी अजून मराठी आर्टिस्टचं बघायचं झालं तर आपलं मला तर जुने आर्टिस्ट जास्त आवडतात एक तर आहे आपला लक्षा मामा जो आता नाही आहे या जगात पण त्याची कॉमेडी पण एकदम भारी होती आणि अशोक सराफ सचिन पिळगावकर खूप छान आर्टिस्ट आहेत ते मग ते जुने आपले आर्टिस्ट मराठी आवडतात म्हणजे कॉमेडी करायची त्यांची ॲक्टिंग करायची पद्धत खूप छान आहे

तुला प्राजक्ता माळी म्हणायचं आहे का अच्छा प्राजक्ता कोळी मग मी पहिल्यांदा नाव ऐकलं माहिती नाही अच्छा नाही बोल ना प्राजक्ता कोळीचं काय सांगतेस तू मग

अच्छा म्हणजे हिंदी मूव्हीचं बोलते मला वाटलं मग मराठी आहे तर मराठी मूव्हीत आहे ओके अच्छा बघेन बघेन मी पण बघेन ती मूव्ही बरं कोणत्या प्लॅटफॉमवर आहे ती म्हणजे मूव्ही आहे की वेबसिरीज ओके ओके ओके ओके मी पण बघेन मला ना त्या मुव्हीचं नाव वगैरे पाठव मी नेटफ्लिक्सवर किंवा बघेन प्राईमवर वगैरे बरं बरं चालेल चल बाय